हॅलो हां अरे तू कुठे इकडे कुठे अरे आपण ते हे ब तिकडे एकदा बघितली होती तुला बरं झालं आज आपली भेट झाली ते काय म्हणतो मीच तुला लांबून बघितलं म्हणून म्हटलं हाक मारणं शक्य नव्हतं म्हणून मी तुला आता हे केलं बोल कुठे आहेस तू आता मुंबईला का गावी आहे अरे मी आलो होतो तिथे जा मी आपला मी ना मी गावाला आहे अरे माझ्या मजा म्हणजे मजा कसली अरे तुमच्या मुंबईला एवढं प्रदूषण आहे ना बापरे गरमी तर एवढी आहे ना हां इकडे बरं आमच्याकडे गावाला गावाला मस्त थंडगार हवा समुद्र जवळ आहे हो

अग विभा आमच्या गावाला असं काही नाही आमच्या गावाला असं काही नाही सगळं शांत वातावरण थंड वातावरण समोर नदी आहे मस्त संध्याकाळी बसायचं नदीच्या किनाऱ्यावरनं मस्त गाणी गायची मस्त खाऊ घेऊन बसायचं खायचं ये ना एखाद्या वेळेस मजा

काय तुमच्याकडे मुंबईला म्हणून मुंबई मुंबई मुंबई सोडा आता मुंबई सोडा आणि गावाला येऊन रहा अगं नोकरी पण गावाला बघ ना व वर्क फ्रॉम होम पण करता येतं ना हो हो

हो म्हणून मी मुंबईला येत नाही म्हणून मी मुंबईला येत नाही तुमच्या मुंबईला मला अजिबात आवडत नाही आलो तर राहणार नाही दोन चार दिवसानी परत येणार चल मग निघतो मी आपण आपण नंतर बोलू केव्हातरी तुला मी फोन करेन तुला यायचं असेल तर ये बाय